बरोबर आहे आधी तीर्थयात्रा ज्या बहुतकरुन होत्या त्या पायीच केल्या त्या कारण तेव्हा कुठलीही वाहतुकीची साधनं नव्हती पण आता वाहतुकीच्या दृष्टीने आता भरपूर सारे बदल झाले आहेत की जसं की वाहतूक करण्यासाठी मोठमोठे चांगले रस्ते बांधले गेले आहेत भरपूर सारी इथं सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत ज्या जे जाता येता वाट वाटसरू वाटेकरूंना यात्रेकरूंना खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी अव उपलब्ध करून दिल्या आहेत राहण्याची सोय आहे कुठलंही पावसा पाण्या हवा गार कशासाठी पण वाचण्यासाठी हॉटेलसारखी ठिकाणं आहेत आणि जिथं तुम्ही खाण्याची आणि राहण्याची सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहे खासकरून डोंगरावर आणि पर्वतांवर पण जे आहेत ह्या गोष्टी आता अव उपलब्ध झाल्या आहेत पूर्वी असं नव्हतं तुम्हाला तुमचं खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागायच्या पण आता तसं नाही आता डोंगरांवर आणि पर्वतांवर जाण्यासाठी रेल्वेज हेलिकॉप्टर्स पालख्या घोडे खेचर अशा सगळ्या प्रकारच्या जे वाहनं आहेत वाहनांचे प्रकार आहेत ते उपलब्ध झाले आहेत आणि रोपवे नावाचा प्रकार आहे तो पण उपलब्ध केला आहे जो खालून वर आणि वरून खाली हे यात्रेकरूंना डीरेकली नेलं जातं जेणेकरून त्यांचे प्रवासाचा जो वेळ आहे तो वाचतो